माझे आवडतं गाणं तसे तर भरपूर आहे पण हे जे गाणं आहे हे आता पावसाचा सीजन चालू आहे त्याच्यामध्ये हे गाणं खूप सूट होतं ते गाणं आहे सिंगर आयुषमान खुराणाचं मिट्टी दी खुशबू हे गाण्याच्या अर्थामध्ये जे आहे ते बरोब्बर आपल्या पावसाच्या वातावरणाला सूट होतं ह्या गाण्यामध्ये असं सांगितलं आहे की पा पावसामध्ये पाऊस पडल्यावर जे मातीचा सुगंध येतो तर त्या सुगंधाचाच म्हणजे पूर्ण लिरिक्स त्या गाण्यामध्ये सांगितलं आहे की ते वास किती ते खुशबू किती चांगली आहे ते सांगितलं आहे त्या गाण्याचं नाव आहे मिट्टी दी खुशबू मिट्टी दी खुशबू आयी ह्या प्रत्येकाच्या स्टेटसला हे गाणं पावसा पावसाच्या वेळेस असतंच कारण की हे गाणं तितकं आहेच सुंदर ए कुणीपण ते गाणं ऐकलं की त्यां त्याचं मन खूप हील होतं ते गाणं बरोबर आपल्या एन्वायरमेंटला पण सूट होते पावसाच्या आणि ते गाणं खूप छान आहे आणि आयुषमान खुराना हे खूपच चांगला सिंगर आहे त्याचे बाकीचे गाणी पण खूप चांगली आहेत तसेच बाकीचे पण आहेत सिंगर पण हा सिंगर मला खूप आवडतो